माझ्या आठवणीतील काही पाच तारखे ते म्हणजे पहिले सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी ह्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते त्यामुळे मला हे खूप आठवणीत राहणारा हा दिवस आहे त्याचबरोबर दुसरं दुसरा म्हणजेच की एक मे एक मे ह्या दिवशी महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याचबरोबर काम गार दिनसुद्धा साजरा केला जातो कामगार दिवस ह्या त्या दिवशी एक मे ह्या दिवशी कामगारांना सुट्टी कामासाठी सुट्टी दिली जाते त्याच त्याचबरोबर तिसरं म्हणजे की पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण सर्वेकडे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून मलाही ह्या दिवस हा दिवस खूप आठवायला येते त्याचबरोबर पाच डिसेंबर सहा डिसेंबर म्हणजेच की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा महापरीवारण दिन ह्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मृत्यू झालेला मरण पावले होते त्याचबरोबर चौदा एप्रिल धम्मचक्र प्रवर्तन दिन हा पण खूप ह्या दिवशी सर्वीकडे सर्व देशांमधे साजरा केला जातो त्यामुळे हा दिवस हा मला खूप आठवणीत जाणारा आहे आणि ह्या मला हा दिवस हे दिवस खूप आठवतात